हा बोला हा बोला

हा बोला ना हा हा आमच्या हॉटेलमध्ये मॅडम पनीर चिल्ली आहे पनीरचे परोठे परत त्याच्यानंतर मसाला भात हॅलो एक मिनटं हॅलो

आवाज येतोय का माझा हा पुरणपोळी आहे पनीर चिल्ली आहे पनीर परोठे आहे मसाला भाजी आहे मसाला बैगन आहे काजू कोफ्ता आहे मलाई कोफ्ता आहे तुम्हाला काय काय हवंय सांगा सगळं अव्हेलेबल आहे आमच्या हॉटेलमध्ये जवारीची भाकरीसुद्धा आहे बाजरीची भाकरीए साधी भाकरीए कळण्याची भाकरी आहे ठेचा आहे हो शेवभाजी पण आहे आमच्या इथे ओके ठीक आहे चालेल मी माझा ॲड्रेस तुम्हाला व्हॉटस्ॲप करून देतो काला गुलाबजामे काजूकथलीये मलाई पेढा आहे

आम्रखंड पण आहे ठीक आहे चालेल मॅडम या तुम्ही